माझ्यामते परिवार म्हटल्यावर सगळ्यांना एकसोबत राहून काम करावं लागतं तिथे काही अशी स्पष्ट विभागणी जरी अपेक्षित असेल पण कसं आहे की त्यामध्ये नियोजन असेल तर ते जास्त फायद्यायचं कुटुंब म्हटल्यानंतर प्रत्येकाला सगळ्यांना सांभाळून एकत्र घेऊन काम करावं लागतं पण काही कामं अशी असतात जशी की जी आपण एक साधारणत बघतो की पुरुषांना बाहेरची कामं दिले जातात कारण की त्यांना सोयची होतात महिला शक्यतो घर सांभाळतात पण हे जरी विभाजन बाह्यांगी जरी असेल तरी मुळात ते कशासाठी हवं तर कुटुंबामध्ये वावरताना कुठल्याही कामाचा ताण कुठल्याही एका व्यक्तीवर पडायला नको कुटुंब चालवायचा म्हणजे तो गाडा चालवायचा सगळ्याने ते बर्डन शेअर करायला हवं त्यासाठी ते करणं आवश्यक आहे याचं उदाहरण द्यायचं म्हणजे आमच्याकडे माझी आई स्वयंपाक करत जर असेल तर माझे वडील तिला भाज्या चिरून देतात आता मी पेशाने वकील असल्यामुळे मला माझ्या बाकी पेशाची कामं असतात ती मी बघतो पण जर बाहेरून कधी गेल्यावर भाज्या आणायच्या असतील किंवा किराण आणायचा असेल तर ते कामं मी माझ्याकडे ठेवले आहेत की जेणेकरून अनायसे मी बाहेर पडतो आहे तर येता येता मी ते घ घेऊन येईल आणि मुळात कसं आहे आपल्याकडे स्ट्रिक्ट सेन्समध्ये अशी स्पष्ट विभागणी जरी केली तरी त्याच्यामध्ये एक हार्मोनियस कोऑर्डिनेशन हवं ज्याला आपण काय म्हणू की आपसी आपलं त्याच्यामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल जर उद्या असं हे आहे की घरच्या स्त्रीने फक्त स्वयंपाक करायचा हे विभागणी केली आहे पुरुषाने त्यात कुठलाही इंटरफिरन्स करायचा नाही हे ठरलं असेल पण आता उद्या जर त्या स्त्रीची तब्येत बरी नसेल तरी तुम्हाला अपेक्षित आहे का की तिने त्रास करावा तब्येतीला बरं नसताना देखील स्वयंपाक करावा नक्कीच नाही त्यावेळेला तिला आराम देणं गरजेचं आहे त्यामुळे ही स्पष्ट विभागणी जरी केली असेल तरी त्यात लवचिकता असणं फार गरजेचं आहे तर अशा वेळेला तिला आराम द्यायचा आणि आपण स्वयंपाक करणं हे जास्त अपेक्षित आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पुरुष आणि स्त्री परिवारामध्ये जरी कामाची स्पष्ट विभागणी असणं फायद्याचं असतं कारण त्यांनी काय की एका व्यक्तीवर ताण पडत नाही पण ही स्पष्ट विभगणी असताना देखील त्यामध्ये लवचिकता असणं देखील तितकंच गरजेचं आहे जेणेकरून प्रपंचाचा गाडा हा व्यवस्थित जाईल आणि त्यात कुठलाही कोणालाही तापदायक किंवा त्रासदायक होणार नाही